तंत्रज्ञानाचा वापर करताना ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे मोबाईल मोबाईल हे टचपॅडचं असल्यामुळं त्यांना तर पूर्वीचे जे आपले कीपॅडवाले मोबाईल होते ते वापरायची सवय असते टचपॅड वरती त्यांना त्यांचे एकतर हात थरथरत असतात किंवा अनेक प्रॉब्लेम्स येत असतात वयोमानानुसार त्यांना दिसणं ह्याच्यामध्येसुद्धा कमी असतं यामुळं मोबाईल युज करताना त्यांना ब बराचसा त्रास होतो नविन तंत्रज्ञान त्यांना हे वापरताना जरा त्रास होतो दुसरं सांगायचं म्हणजे टी वी आज टीवीला बाराशे चॅनल्स असतात आणि एक रीमोट असतो त्यांना त्यातून नेमका त्यांचा चॅनल शोधून काढायचा तर त्यांना खूपच त्रास होतो जितकं तंत्रज्ञानानं प्रगती केलं आहे पण काही काही ठिकाणी हेच तंत्रज्ञान म्हणजे जसं आपले वयस्कर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ह्यांना ते त्रासाचं ठरतं तर ते सुलभ करण्यासाठी काहीतरी मार्ग ह्यातून आपल्या नवीन टेक्नॉलॉजीज काढाव्या हीच आपली एक अशा राहील